घर किंवा कार्यालयाचं अंतर्भाग सजवण्यासाठी आपण झाडांचा एकदम उत्तम प्रकारे उपयोग करू शकतो जशी मनी प्लांटची छोटी छोटी वेले आपण एखाद्या काचेच्या ग्लासमध्ये पाण्यामध्ये लावून आपण ते छोटे छोटे ग्लास आपल्या कार्यालयात किंवा घरी ठेऊ शकतो त्यामुळे आपले हवा शुद्ध होण्यास मदत मिळते तसेच माझ्याकडे सुद्धा अनेक सजावटीचे झाडे आहेत त्यामध्ये मनी प्लांट स्नेक प्लांट असे विविध प्रकारचे झाडे आहेत जे घरातील हवा शुद्ध ठेवतात आणि त्यामुळे आपले मन नेहमी प्रसन्न राहते वातावरणात त्यांचा असा परिणाम होतो की त्यामुळे हवा शुद्ध असते सतत आपले मन प्रसन्न असते व ते बघायला पण अतिशय सुंदर वाटतात व आपला आनंद वाढवतात आणि झाडांमुळे झाडांकडे बघताना एक वेगळा असा आनंद जाणवतो